ईबुक चं असं होतं की तुम्हाला सतत त्या मोबाईलच्या पुढे किंवा लॅपटॉपच्या पुढे तुम्हाला बसावं लागतं आणि तेथून बघावं लागतं तर मला वाटतं की हातामध्ये पुस्तक असणं ही आवश्यक गोष्ट वाटते ही गोष्ट खरी आहे की आज पर्यावरणाचा सगळा असा भाग असल्यामुळं झाडे तोड होते त्याच्यातून मग कागद झाडे तोडल्यामुळं कागद वगैरे तयार केले जातात त्यामुळं पर्यावरणाचं फार मोठं नुकसान होतं ही गोष्ट खरी आहे परंतु पुस्तक वाचताना शक्यतो कागदी पुस्तकं जी आहे ती वाचण्याची माझ्या आवड आहे कारण ते पुन्हा पुन्हा आपल्याला जवळ क च्या कपाटातून ती घेऊन वाचता येतात आणि बऱ्याचदा ईबुकचं काय होतं की त्याच्यात मन लागत नाही मन भटकण्याची पण शक्यता असते ईबुकवर अनेक पर्याय असतात तसं एक पुस्तक घेतलं आपण की त्या पुस्तकामध्ये आपण डोकवू शकतो इबुकच्या बाबतीत काय होतं की इतर मग व्हॉट्सअप असेल किंवा इतर जी काय माध्यमं आहे त्याच्यावरची सोशयल मीडियावरची त्याच्याकडं तुम्ही भटक भटकू शकता त्यामुळं मला खरं ईबुक वाचण्यामध्ये काही फारसं मजा नाही वाटत पण गरज असेल की रेअर एकदम पुस्तकं उपलब्ध नाही आहे आणि ते ईबुक रूपात जर मिळालं तर त्याचं आम्ही प्रिंट काढतो आणि प्रिंट काढूनसुद्धा ते वाचायचा प्रयत्न आपण नक्कीच करत असतो पण ईबुक प्रत्यक्ष वाचन करणं हे थोडंसं त्रासदायक ठरत आहे असं मला स्वतःचं एक मत आहे